नवीन जन्मलेल्या बाळासाठी त्याचा जन्म झाल्याबरोबर त्याची जन्मतारीख वेळ कोणती आहे ती नोंदवल्या जाते आणि त्याचे जे काही ग्रहदिशा वगैरे ब आहे ती ब बघितल्या जाते त्याचं नाव कोणत्या अक्षरावरती काढलेलं आहे ते पाहिल्या जाते त्याच्यानंतर ज्याची नाळ वगैरे पडली की त्याच्यानंतर पाचवीची पूजा केली जाते एक सोन्याचं सोन्याचं एखादं दागिना करून त्याला घातल्या जातो आणि त्याच्यानंतर बारा दिवसानंतर किंवा कुणी सव्वा महिन्यानंतर त्याचं बारसं करतात तो पण मोठा सोहळा होत असतो बाळासाठी आणि त्याच्यानंतर सहा महिने तर त्यांना आईचं दूध दिल्या जातं पण सहा महिन्यानंतर त्याचं एक उष्टावण पण म्हणतात किंवा न अन्नप्राशन सोहळा पण होतो त्याचं तो पण एक त्याला अन्न चारल्या जाते त्या ह्याच्यामध्ये तो पण विधी चांगल्या प्रकारे के केला जातो आणि जास्त वर्षभर त्याच्याकडे खूप लक्ष दिलं जातं आणि वर्षभरानंतर एक वर्षाचा त्याला एक न वर्षाचा वाढदिवस पण केला जातो अशा प्रकारे त्याचा सोहळा तयार केला सोहळा होत असतो